राज्यातील विविध समुदाय एकमेकांशी तसे पाहिलं तर चांगलं आ चांगले आहेत म्हणजे पण जिथे राजकारण घुसतं तिथे सगळं काम बिघडून जातं म्हणजे कामापुरतं जे विविध समुदाय आहेत ते वेळेप्रमाणे एकत्र येतात एकत्र कार्यक्रम साजरे करतात एकमेकांशी चांगले बोलतात पण जिथे ज्यावेळेला राजकारण सुरु होतं तिथे मात्र मग थोडसं जेवढं अपेक्षित आहे समाजाला या सुशिक्षित समाजाला तंत्रज्ञानाच्या युगाला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे काम होत नाही म्हणून माझं पर्सनल असं मत आहे की हे जे सहजीवन आहे हा जो संवाद आहे हा रा राजकारणाशिवाय जर केला तर सगळीकडे आनंद आणि आनंदच राहील पण जिथे राजकारण घुसेल तिथे मात्र सगळं काम बिघडून जाईल